जसं की विचारल्या प्रमाणे एक पुस्तक वाचता किंवा अनेक वाचता याच्यामध्ये आम्ही सांगू इच्छितो की आम्ही फक्त एकच पुस्तक वाचतो म्हणजे की आपला जे आवडता विषय आहे ते जर मनापासून अभ्यासला वाचन केलं तर त्याच्यातून बऱ्याच काही गोष्टी शिकायला भेटतात बरेचसे अनुभव मिळतात त्याच्यामुळे आपण जीवनामध्ये बऱ्याचशा घडामोडी बी करू शकतो जसं की विचारल्याप्रमाणे जर अनेक पुस्तक जर वाचली तर कोणत्याही पुस्तकामधलं थोडंही लक्षात येणार नाही त्याच्यामुळे अनेक पुस्तक वाचण्यामध्ये काय फायदाही नाही तेच जर पुस्तक एका एकानी थोडा टाईम देत देत जर वाचली तर ते बीक चांगलंच आहे प्रत्येक पुस्तकामधील थोडं थोडं ज्ञान हे आपल्याला प्राप्त होईल आणि ते ज्ञान मिळून आपण खूप काय करू शकतो